हॅलो अरे अरे मी बोलत आहे अरे मी बोलत आहे मानसी काय करताय अच्छा काय म्हणतं धानं वगैरे अच्छा

आमचं धानं आता बराच दिसून राहिलेला आहे पण त्याच्यामुळे रोज रोज थोडा थोडा खोडकिडा वगैरे वाटतं आहे

आधी खूप औषधी वगैरे मारलेली आहे पण काहीच उ कोणीच होऊन नाही राहिला कोठे मिळेल काय गोमूत्र आपल्या इकडे जवळपास हो का कुठनं मागितला हो का बरं बरं मला पण सांग ना मग कसं कसं कायं बनवलं मग तो दशपर्णी वन बरं त्याच्यामं त्यांच्यामध्ये कोणते कोणते वनस्पती टाकले होते दहा

आणि मग त्याचं म्हणजे प्रोसेस काय करायची त्याच्यावरती बरं वाटलेला आहे का तुमच्याकडे बरं हो येतो बा मग सायंकाळी हो हो बरं आणखीन् धान काय आणखी धानाचं काय म्हणते कधी कापणार आहे धान वगैरे हो काय आमचं धान आणखी व्हायचंच आहे अरे खोडकिडाच खूप लागलेला आहे ना त्याच्यामुळे धान आता काप कापायसाठी मी मागेपुढे पाहाताव

हो सेंद्रीय शेतीचं ज् वापर करू पण हो हो बरं ठीक आहे मग मी तो येतो सायंकाळी तुमच्याकडले औषध घ्यायसाठी ठीक आहे ठीक आहे